मी एम ए फर्स्ट ईयरला आहे योगशास्त्रामध्ये मी योगशास्त्रामध्ये मी शिकत आहे आणि माझ्या कॉलेजमध्ये जेव्हा प्रॅक्टिकल होतं तेव्हा माझ्या कॉलेजमध्ये मी एकटीच योगामध्ये परफेक्ट होती आणि मी एक तेवीस वर्षापासून तेवीस वर्षानंतर मी चोविसाव्या वर्षी योगा करायला स्टार्टिंग केली तर माझी आसने एकदम व्यवस्थित लागले आनी ज्या दिवशी माझं प्रॅक्टिकल होतं त्या दिवशी प्रत्येकाकडून एक एक आसनं करायचं होतं आणि त्यादिवशी मी फर्स्ट टाइम शीर्षासन केलं होतं त्यावर सर्वजणं मला पहिले तर सर बोलले की तुला येणार नाही तुझं फर्स्ट टाइम आहे मी बोलली कॉन्फिडंसनं मला येणार आहे पण पहिले तर सर नाहीच बोलले होते मग नंतर बोलले जेव्हा प्रत्येकाचं आसनं झाल्यावर लास्ट टाइम माझं होतं आणि त्यावर मला बोलले सर की तू आता करून दाखव तर एकवेळेस मी चुकली आणि सेकंड एकवेळेस म्हणजे मी केल्याबरोबर लगेच रिटन आली आणि सेकंड टाइम जर मी सेकंड टाइम मी केलं तर सेकंड टाइम मी दहा मिनिटं त्या आसनावर डोक्यावर उभी राहू शकली आणि त्यानंतर त्या सरांना वाटलं की बाई ही सर्व काही करू शकतेय